मला आवडता खेळाडू असलेला महेंद्रसिंग धोनी त्याच्या लहानपणापासून पाहिलं तर त्यांचे त्यांच्या घरची परिस्थिती साधारण होती त्यांचे वडील रेल्वेमध्ये जॉब करत होते आणि त्यांनी जे क्रिकेटमध्ये हे केलेलं आहे क्रिकेटमध्ये ज्यांनी जे आपल्या भारतासाठी जे स्कोर नसंन आणून क्षण आनलेले आहेत त्याच्यामुळे महेंद्रसिंग धोनी मला खूप आवडतो त्यांनी मिळवलेल्या आज तीन ट्रॉफ्या त्या म्हणजे दोन हजार सातमधील वर्ल्डकप जो अशक्य असताना त्यांनी त्यांच्या कॅप्टनसीमुळे तो कप जिंकून भारताला दिला त्याच्याच नंतर दोन हजार अकराचा वर्ल्डकप तोही अठ्ठावीस वर्षानंतर त्यांनीच त्यांच्या कप्तानशीपमध्ये भारताला जिंकून दिला त्याच्यानंतर दोन हजार तेरामध्ये झालेली आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी अशा तीन ट्रॉफ्या आय सी सीच्या एकमेव कप्तान आणि भारतीय कप्तान म्हणून महेंद्रसिंग धोनीने स्वतःच्या देशासाठी आणलेल्या आहेत अशा खूप अशा ट्रॉफ्या आहेत अशा आणखी भरपूर काही आहे पण ह्या महत्त्वाच्या तीन ट्रॉफ्यात आणि आई पी एलमध्ये त्यांनी त्यांच्या ह्याच्यात चार आई पी एल ट्रॉफी जिंकलेल्या आहेत असे लेजेंड कप्तान आणि चांगले खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी